आता वनस्पतीवर तर आपलं जीवनच गेलं आहे म्हणा पण आता कास्तकारीच करतो तर मग आपल्या येथे कामं तेच करा लागते आता कोणती म्हटलं का तसा आपल्या इकडे उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे आता जसंजसं हे बदलते जास्त पाणी आलं का पिकाची थोडीशी जास्त काळजी घ्या लागते तेव्हा तर पिकं लावण्यातच येते मग ते पिकं पाण्यामुळं खराब होते हिवाळा आला का थंडीमुळे अळ्या पडते उन्हाळ्यात तर बस उन्हाळ्यात थोडेसे जे उन्हानं खराब होते मग काय पावसाळा जवळ असला तर पावसाळ्यात थोडंशी फवारणी वगैरे जास्त करा लागते आणि उन्हाळ्यात उन्हापासून आता उन्हापासून तर आपण काही करू शकत नाही पण पण आपलं काम करावं लागते आता काय उन्हाळ्यातही पावसाळा आला आहे उन्हाळ्यातही पाणी येते हिवाळ्यातही पाणी येते कधीही पाणी येते आपण आपलं काळजी घ्या शेवटी देवाच्या हाती आहे